लहानपणी मी खूप खेळ खेळायचे खेळ म्हणजे अगदी जीव की प्राण होता त्यामध्ये तर भरपूर सारे सवंगडी होते मी जिथं राहायचे तिथं माझे भरपूर सवंगडी व्हायचे आम्ही शाळा सुटल्यावर पहिल्यांदा खेळ खेळायलाच पळायचो त्यामध्ये फुटबॉल वॉलीबॉल लपाछपी लंगडी आंधळी कोशिंबीर पकडापकडी विषामृत ल कबड्डी खो खो असे खूप सारे खेळ होते शाळेमध्ये ते खेळले जायचे मला भरपूर सारे मित्रमैत्रिणी होते त्यामध्ये आम्ही ब मेनली लपाछपी लंगडी आंधळी कोशिंबीर पकडापकडी विषामृत कॅरम चेस असे खूप सारे खेळ खेळायचो लपाछपीमध्ये असं होतं की आम्ही सगळे जणं मिळायचो मिळून खेळायचो त्यामध्ये ज्याच्यावर राज्य यायचं तो दुसऱ्या दुसऱ्या आपल्या मित्राला शोधायचा आणि त्याला आऊट करायचा तसंच लंगडी लंगडीमध्ये असं होतं की आठ ते नऊजण असायचो आम्ही त्यामध्ये एका राज्य यायचं तो पायाचा पाय दुमडायचा आणि तसंच त्या अर्धा पायाने पळत पळत दुसऱ्या व्यक्तीला पकडायचा लहानपणी तर इतके सारे खेळ होते की कुठला खेळ खेळावा एवढा विचार करावा लागायचा मग त्यामध्ये आंधळी कोशिंबीर आणि पकडापकडी हा तर माझा अतिशय आवडता खेळ होता आंधळी कोशिंबीरमध्ये माझ्या डोळ्यावर पट्टी बाज बांधली जायची खूपदा असेच व्हायचे मग ज्या आवाज ज्याच्या आवाजाच्या दिशेने मी पुढं पुढे सरकारायचे आणि माझ्या दुसऱ्या मित्रमैत्रिणींना पकडायचे आणि पकडापकडी तो तरी इतका म्हणजे की पकडून प पळून पळून दम लागायचा खूप इतका दम लागायचा की काही विचारायलाच नको ज्या त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना पकडायचो आणि जो ज्याला पकडलं जायचं त्याच्यावर राज्य यायचं आणि विषामृत तो तर इतका सुंदर खेळ होता तसंच कॅरम चेस म्हणजे बुद्धिबळ असे खूप सारे खेळ होते की ज्याच्यामध्ये नियम तर खूप होते पण तो तितकाच बुद्धिमत्तेचा खेळ होता ज्यामध्ये आपण इ आपल्याला आपलं जे ज्ञान होतं ते खूप वाढायचं